हा बोल ना दीदी काही नाही ग बसली होती तू सांग खूप दिवसानंतर फोन केला हां जेवण झालं तुझं मस्त एकदम तुझी सांग हो झाले तुझे हो का कसे गेले पेपर माझे पण एक नंबर

काय नाही ये ना मग माझ्या इथं सिलेब्रिट करू कुठे पिकनिक प्लॅन हो हो मस्त कुठे जायचं मग मला काय पिकनिकची इतकी नॉलेज नाही तरी तू सांग ना लेण्या ते अंजिक्य ते काय म्हणतात तेच ना हो का मग तर जावं लागेल मग कोण कोण येऊन राहिलं हो हो

तिथं काय काय असणार तरी पण खेळणे वगैरे येतं का मस्त आहे मग आणि प्राणी

मस्त मज्जा येईन मग मग रियाला घेऊ रियाला घेऊन राहिली ना तू रियाला घेऊन राहिली ना मावशीला तू फोन कर मी मामाला करतो हो आणि सामान काय काय घेशील तू जास्त कपडे नको घेऊ बरं तू खूप जास्त कपडे घेत राह्यतं हो तिकडे शॉपिंग करू मस्त मॉलमध्ये

ठीक आहे लावतो